मी तुमच्या दुकानातून एक ते स्कूल बॅग घेतली होती मला ते जास्त खाण्याची स्कूल बॅग पाहिजे होती तुम्ही जी दिली ती म्हणजे मी खूप दुकानं शोधले होते त्यानंतर पण नाही मिळाली पण तुम्ही जी दिली ब्लॅक कलरमध्ये मस्त आहे त्याची जी शिलाई वगैरे आहे ना आणि ते पण चांगलं आवडलं त्याचबरोबर ते जे चेन वगैरे आहेत ना ते पण चांगले आहेत आणि खाणे पण चांगले आहेत मला असं वाटले की ते तुम्ही जे एवढ्या खाण्याची दिली ते खराब असं म्हणजे असंच असणार पण नाही आणि विशेष म्हणजे अकोल्यासारखे सी शहरामधे एवढ्या कमी किंमतीत एवढ्या चांगल्या क्वालिटीची बघा ना मी रीबॉकची अगोदर व वापरत होतो किंवा त्या जीन एजची बॅग वापरत होतो त्यापेक्षा म्हणजे त्याच्यासारखी बॅग आहे आणि त्यापेक्षा काही पट कमी आहे मी माझ्या मित्रांना वगैरे दाखवलं ना त्यांना पण खूप आवडली आणि तुमचं जे काही आता अंकित बॅग हाऊस आहे त्याला असं म्हणायचं की ते तिथनंच घेऊन जायची आहे बॅग वगैरे तर छान क्वालिटीचा माल तुम्ही मला दिला आणि त्याचं बघा ना मी धुतल्यावर कोणाकोणाचे काय होते कलर जाते किंवा काहीतरी होते तर मी ते बॅग धुतली आज दोन महीने होत आहेत अजून पण असं वाटतं आहे की नवीनच आणली आहे तर बॅग खूप छान होती आवडली मला आणि माझे जे मित्र वगैरे आहेत ना त्यांना पण तुमचं सांगितलं आहे की जर बॅग घ्यायची असेल तर चांगल्या रिजनेबल रेटमधे तिथं भेटतात आणि चांगल्या पद्धतीच्या पण आहेत आणि जर काही प्रॉब्लेम आला तर रिपेयर वगैरे पण तुम्ही करून देता ना ते पण त्यांना सांगितलं आणि दोन्ही पण कार्ड किंवा कॅश पेमेंट दोन्ही पण करता तुम्ही आहे ना फक्त ते कार्ड पेमेंट मी केलं होतं त्याच्यावर तुम्ही त्याचे दोन परसेंट लावले होते ना तिथं थोडंसं मन दुखत होतं की आजकाल कसं आहे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सर्व लोकं वापरतात आणि त्यासाठी आज कुठेही गेलं तर एक्स्ट्रा चार्ज लागत नाही असं सरकार म्हणते तरी पण तुम्ही लावता वरतून जी एस टी तर घेतच आहे ठीक आहे बॅग चांगली होती फक्त इकडे थोडंसं लक्ष द्या